जाहिरातीसाठी सध्यातर न्यूजपेपर पण असते ॲव्हेलेबल आणि सोशल मीडिया पण झालेला आहे ॲव्हेलेबल सोशल मीडियामध्ये आजकाल इन्स्टाग्राम खूप जास्त प्रचलित आहे आणि इन्स्टाग्राममध्ये एक्झाम्पल जर घेतलं उदाहरण घेतलं तर फूड ब्लॉगिंग जर कुणी करत आहे तर तेन्झेन तर तो व्यक्ती तो त्या व्यक्तींचा प्रचार कुठे ना कुठे करत आहे म्हणजे सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म ठरलं आहे ज्यामुळे आता आपण खूप लोकांपर्यंत पोहचू शकतो जाहिराती लोकांपर्यंत पोचू शकतो आधी तर फक्त न्यूज आणि न्यूज चॅनल्स आणि न्यूजपेपर हा एक माध्यम होता आता खूप सारे माध्यम आहेत मोबाईल सोशल मीडिया आणि कित्येक अशा भरपूर गोष्टी आहेत डोर बाय डोर डोर टू डोर पण आपण पाँप्लेट्स वगैरे सध्या वाटप शकतो वाटू शकतो जर आपलं क्षेत्रफळ श क्षेत्र जर असतं कमी असलं तर